म्हणी आपलेच दात आपलेच ओठ आपल्याच माणसाने चूक केल्यावर आणि आपणच अडचणीत आल्यावर आपण असे म्हणतो आपल्याच पोळीवर तू ओढणे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा शोधून घेने आयजीच्या जीवावर बायजी उदार दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे आयत्या बिळावर नागोबा एखाद्याने स्वत करिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेतल्यावर आपण ही म्हण वापरतो आलिया भोगासी असावे सादर तक्रार व करूर निर्माण झालेली स्वीकारणे आवळा घेऊन कोहळा काढणे आपल्या स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तींना लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे काही वाक्प्रचार असे आहेत हट्टाला पेटणे मुळीच हट्ट न सोडने हरभऱ्याच्या झाडावर चढणे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे संभ्रमात पडणे म्हणजे गोंधळात पडणे स्वप्न भंगणे म्हणजे मनातील विचार कृतीत न येणे हरभऱ्याच्या झाडावर चढणे म्हणजे खोटी स्तुती करणे साक्षर होणे म्हणजे लिहिता वाचता येणे साखर पेरणे म्हणजे गोडगोड बोलून आपलेसे करणे सर्वस्वपणाला लावणे म्हणजे सर्व शक्य मार्गाचा अवलंबन करणे साक्षात्कार होणे आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे हस्तगत करणे ताब्यात घेणे स्वप्न भंगणे मनातील विचार कृतीत न येणे हे काही म्हणी आणि वाक्प्रचार आहेत जे आपण रोजच्या शंभ संभाषणात वापरतो